ट्रेनचं वर्णन करताना पूर्वीच्या काळी इंग्रजांनी पहिली रेल्वे चालू केली ती तर दगडी कोळशावरच चालू होती ना पहिली रेल्वे मुंबईपासून सुरू केली होती आत्ताच्या ज्या रेल्वे आहेत त्या रेल्वे विजेवर चालणाऱ्या आहेत विजेवर चालणाऱ्या आहेत आता वंदे भारत चालू झालेली आहे ती तर मेट्रो आहे पूर्वीच्या काळच्या ज्या ट्रेन होत्या त्यांना जर एक्सप्रेस असेल तर बावीस डबे असायचे साध्या असतील तर कमी डबे एक दहा पण दहा बारा डबे असायचे इंजिनच्या डब्याला जवळ जवळ मला वाटतं बारा तरी चाकं असतात साध्या डब्याला बाकीच्या डब्यांना आठ आठ चाकं असतात रेल्वेचा आवाज रेल्वे सुटणार असेल किंवा रेल्वे स्टेशनला पोचणार असेल तर एवढ्या मोठ्यांंदा आवाज होतो आसपासच्या भागामध्ये रेल्वेचा अशा प्रकारे जोरात आवाज येतो तो त्यामुळं आजूबाजूच्या परिसरातील लोक सगळे सावध होतात गाडी चालवणारे लोक कळून चुकते की रेल्वे आता क्रॉस होतो आहे रुला रुळावरून रेल्वे रुळाशिवाय जाऊ शकत नाही त्याचे ट्रॅक असतात लोखंडी ट्रॅकवरूनच रेल्वे जाऊ शकते त्यामुळे रेल्वे येणार असेल तर ज्या आजूबाजूच्या भागामधून रस्ते जात असतात रेल्वे रुळावरूनच जाणारे रस्ते असतात तिथं गेट लावून ते रस्ते बंद केले जातात वॉचमन असतो तो वॉचमन ध द द झेंडा दाखवत असतो रेल्वे येणार असेल तर लाल ध्वज दाखवतो रेल्वे सुरक्षित गेली असेल तर हिरवा झेंडा दाखवतो याप्रमाणं रेल्वेचा प्रवास बघायला गेला तर अतिशय आरामदायी प्रवास असतो झोपण्याची सोय असते घरात फिरल्यासारखं आपण रेल्वेमध्ये फिरू शकतो हवेशीर वारं असतं सर्व सर्व प्रकारचे खाण्याचे पदार्थ रेल्वेमध्ये बसल्या जागी आपल्याला विकत घेऊन खाता येऊ शकतात रेल्वेमध्ये झोपण्या बर्थसाठी जी सोय असते ती तर एकदम छान असते मी स्वतः हा अनुभव घेतलेला आहे ब सीटची सोयसुद्धा छान असते गर्दी असेल तर एका सीटवर तुम्ही तीन बसणार असता तिथं पाच पाच जण बसू शकता एकमेकाला सांभाळून घेऊन आपण रेल्वेने प्रवास करू शकतो मी रेल्वेनं प्रवास केलेला आहे तो प्रवास म्हणजे पंढरपूरसाठी गेले होते मी पंढरपूर इथून कोल्हापूर ते पंढरपूर हा प्रवास मी रेल्वेने केलेला आहे तसंच कोल्हापूरपासून मी तिरुपती बालाजीला सुद्धा गेले होते रेल्वेचे स्पेशल काही डबे असतात फस क्लासचा डबा सेकंड क्लासचा डबा लो किंवा खास लेडीजसाठीचे डबे असे वेगवेगळ्या प्रकारची सोय आता आहे वंदे भारत ही जी नवीन रेल्वे चालू झालेली आहे मेट्रो त्याच्यामध्ये बसण्याची माझी खूप इच्छा आहे अजून तरी त्या रेल्वेमध्ये बसण्याचा योग मला आलेला नाही पण तेथील सुविधा आधुनिक असून स्वच्छता टापटीप जेवणखान एक नंबरचं आहे असं मी बघितलेलं आहे परवाच आमच्या कोल्हापुरामध्ये वंदे भारत ही रेल्वे येऊन गेलेली आहे तर त्याला भेट देण्याचा मला चान्स हुकलेला आहे पुन्हा जेव्हा केव्हा वंदे भारत रेल्वे स्टेशनला लागेल तेव्हा त्यातून प्रवास करण्याची खूप इच्छा आहे धन्यवाद